हॅलो हां चांगले कपडे भेटायले आणि आपण दुकानात तिथं घेतलो की नाही त्याच्यापेक्षाही चांगले कपडे होते कलर अरे एक से एक कलर होता ॲक्च्युली एक से एक कलर म्हणजे एक शंभर आणि एक कलर नव्हते पाचसहा प्रकारचे कलर होते चांगले आहेत म्हणजे आपले जसे आवडते की नाही आता मी तर जर म्हणा जर सगळी लाईटच कलर वापरतो पण लाईटमध्ये त्यांनी ए दोन चार क्वालिटीचे कलर दाखवले मस्त वाटलं ऑन दुकानाच्यापेक्षा कधीही ऑनलाईनवर कपडं घेणं चांगलं रेटिंग पाचपैकी चार रेटिंग कसंसही येऊ शकतो अरे म्हणजे तुम्ही विचार करू शकता ना आता दुकानात एवढ्या उन्हात दुकानात जाणे कपडे घेणे मग तिथं पेमेंटचा वांधा चिल्लरचे वांधे भाव करा मग तो भाव नाही सोडत त्याच्यापेक्षा कसं ऑनलाईनमध्ये एकदम चांगलं कपडे पहा त्याचे साईजचे करा आणि ठरलेल्या दिवशी ठरलेल्या ठिकाणावर तुमची ऑर्डर मिळून जाते मला तर चांगला अनुभव आला म्हणा हो हो मी मित्रांना पण सांगेल ना का बा तुम्ही याच लिंकवरून कपडे खरेदी करा ते तुम्हाला भरपूर क्वाॅलिटी पण पाहायला मिळते आणि हो जर यदाकदाचित प्रॉब्लेम आला तर तुम्हाला चेंज पण करून मिळते ना त्याच्यामुळे काही टेंशन नाही एवढं हो

नाही नाही असं फ्रॉड वगैरे नाही होत हा डिफेक्टिव्ह होऊ शकते म्हणा एखादा पीस आला तर आपल्याला तो चेंज पण करून मिळते ना हां आणि एक नंबर अरे असं कसं वाटते का आपण मोठ्या शोरूममध्ये बसलेलो आहे बुवा आणि आपल्याला एक एक कपडा दाखवत आहे एवढं तरं वाटणंच म्हणा आता छोट्याच स्क्रीनवर पण त्याच्यातले आपण कलर साईज वेगवेगळे असं पाहू शकतो ना हो नाही नाही नाही तसं काय नाही म्हणा हो सात दिवसात परत पण करू शकतो ना आपण हा फक्त घालायचे नाही बाबा नाही तर तुम्ही घाला अन् तेले प्रेस वगैरे मोडून देईल त्याची असं नाही झालं पाहिजे नाही नाही असं नाही होणार ठीक आहे ना बरं बरं एकदम मी सांगितलं ना पाचपैकी चार रेटिंग मिळाल्याच पाहिजे हो हो हो ठीक आहे धन्यवाद सर